मी माझ्या कुटुंबामध्ये सण साजरा करताना पहिल्यांदा त्या सणाचं महत्त्व काय आहे हे कुटुंबामध्ये सांगितलं जातं आणि त्या सणाच्या दिवशी आपण तयारी आधी काय करायची त्या दिवशी काय पूजा करायची किंवा कोणते कोणते विधी तिथे करायचे असतात त्याच्या आधीची सजावट आणि तो सण साजरा केल्यानंतरसुद्धा पर्यावरणालाही काही घातक होणार नाही यादृष्टीने आपण कशा पद्धतीने वागू शकतो हे सगळं आम्ही घरामध्ये बसून ठरवतो आणि त्याच्यानंतरच ते सण आम्ही साजरे करतो